साहजिकच स्वतःची संस्कृती जपणं कोणाला नाही आवडणार वेगवेगळ्या प्रकारचे सण कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून ते कसे आपण सेलिब्रेट करू शकतो सगळ्यांबरोबर त्याची माहिती किंवा त्याचे विधी काय आहे ती प्रत्येकापर्यंत पोचवण्याचा जर का होत असेल ह्या दृष्टिकोनानी तर ते मला खूप आवडेल करायला कारण एखादा सण जर घेतला तर तो सामुदायिक पद्धतीनी किती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो याच्यावरच जर अभ्यास दिला तर खूप बरं होईल जेणेकरून आत्ताच्या पिढीला ज्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येतील याच्याकडे जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या पिढीला ते समजणं खूप गरजेचं आहे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आहे आणि ते मला आवडेल